खरं तर भ्रमणध्वणी मोबाईल यांच्या येण्याने पत्र लिहिणं हे पूर्णपणे बंद झालं असल्या कारणाने मी माझ्या कुठल्याही नातलगांना किंवा मित्र मैत्रिणींना हाताने पत्र लिहून पाठवत नाही